आपली संस्कृती म्हणजे मराठी भाषा आहे मराठी मायबोली मराठी आपण त्यातूनच जन्म घेतलेला आहे मराठी आपण काही इंग्रजाच्या काळातले नाहीयेत इंग्रजी इंग्रजांनी आपल्याला आपल्या देशात येऊन त्यानी आपली त्यानीच त्यांच्याशी जी धर्माची शिकवण दिलेली आहे इंग्रजी जास्त आपल्याकडे त्यांनी घेऊन आलेले आहेत त्याच्यासाठी आपल्या लोकांना पण कळत नाही मराठी भाषा बोलली पाहिजे मराठी वृत्त पेपर वाचला पाहिजे मराठीमध्ये लेकरांना संस्कार दिले पाहिजे सगळे मराठीमध्ये सगळ्यांचं व्यवस्थित सगळं वागणूक पाहिजेल वागलं पाहिजे मुलांना मराठी शाळेमध्ये घातलं पाहिजे मराठीच भाषेत त इंग्रजी भाषेत सेमी इंग्रजी ते जमण त्याच्यासाठी त्याप सकत मराठी भाषेमध्ये घरात मराठी बोललं पाहिजेल लेकरांना पण वळण चांगलं लावलं पाहिजेल त्याच्यासाठी सगळ्या भाषा येण्यापेक्षा मराठी आपल्या भाषा सगळ्या सगळ्यात महत्त्वाची आहे आणि मराठी भाषेत पिक्चर मराठी पिक्चर बघितला पाहिजे मिरा मराठी चायनल बघितलं पाहिजे मराठी चायनल मध्ये सगळं आपल्याला काही कळतं इंग्रजीमध्ये कळत नाही हिंदीमध्ये कळत नाही इंग्रजांनी त्यांची भाषा आपल्याकडे घेऊन आलेली त्याच्यासाठी मराठीमध्ये पेपर वाचायला पाहिजे मराठी वृत्तपत्र वाचायलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मराठी भाषा ही फार आपली महत्त्वाची आहे आपली मायबोली आहे मराठी ही भाषा म्हणजे आपली आई आहे हि जसं हिने आपल्याला शिकवलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे सगळी तिची भाषा तिची संस्कृती करून वापरून आपण तिच्या वेळेचा उपभोग घेऊन त्या भाषेचा उपभोग घेतला पाहिजे सगळ्या जगाला मराठी भाषेचं मायबोली म्हणून कळलं पाहिजे सगळ्यासाठी आणि शिवाजी महाराजांनी मराठी सेवक त्यांनी गोष्टी गप्पा गोष्टी सवंगडी होते शिवाजी महाराजाची संवगडी होते खेळणार त्याचे मित्र होते मराठी भाषा गप्पा सांगत होते ते शिवाजी महाराजांना त्यांची आई जिजाई मराठी भाषेत क त्यांनी काय काय केलंत काय नाही मराठी भाषेनी त्याची गप्पा गोष्टी सांगत होत्या अनुभव सांगत होते कुणी काय केलं काय नाही शिवाजीच्या वडीलांनी त्यांनी काय केलं काय नाही त्यांच्या वडीलांनी त्यांच्या सगळ्या त्यांच्या सेवेकरांनी काय केलं त्याच्यामुळं त्यांनी आईला शिवाजी महाराजाला त्यांच्या आईने शिकवण दिलेली आहे सगळ्यात मराठी भाषा सर्वात सोपी आणि सरळ आहे तिचा उपभोग घेऊन प्रत्येकाने तिचा वापर केला पाहिजे संस्कृत भाषा मराठी आपली नाहीये